हो बोल ना बोल ना हां हो हो येतो आहे येतो आहे बोल अच्छा अच्छा कुठल्या कुठल्या फिल्डमधले अच्छा अच्छा आता लिट्रेचरमध्ये जर म्हटलं ना तर महाराष्ट्रामध्ये फेमस विजय तेंडुलकर आहेत

त्यांनी त्यांनी बरचसं लिखाण ना त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत त्यांचं हां त्यांचे फेमस लेख आहेत हां विजय तेंडुलकरांचं खूप मोठं नाव आहे त्याच्यानंतर लिट्रेचरमध्ये पुरुष पुरुष नावाचं नाटक त्यांचं खूप गाजलेलं आहे त्याच्यानंतर बेबी नावाचं एक नाटक आहे त्यांचं तेही खूप चांगलं गाजलेलं आहे लिट्रेचरमध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर लिट्रेचरमध्ये तुला महेश एलकुंचवार म्हणून एक लेखक आहेत महाराष्ट्रातले तर हां रायटर आहेत ते पण तुला म्हणजे फेमस आहेत परत त्यांच्याबद्दल पण तुला चांगली माहिती मिळेल हां त्याच्यानंतर तुला थिएटरमध्ये जर म्हटलं तर वामन केंद्रे म्हणून एक थिएटरमध्ये चांगली पर्सनॅलिटी आहे तर वामन केंद्रे थेटरमध्ये त्याच्यानंतर थिएटरमध्ये विजय केंकरे म्हणून एक आहेत जे व्यावसायिक नाटकं वगैरे करतात मुंबईला हां वामन केंद्रेचं आता वामन केंद्रेचं एक नाटक खूप फेमस आहे नो सेक्स प्लिज नावाचं हां आणि विजय केंद्रेंचं आहे तर विजय केंकरेंचं आहे केलं आहे डिरेक्शन केलं आहे हां विजय केंकरेंचं आहे तर सर्किट हाऊस जे एक नाटक आहे तर त्यांचं ते आता हां ते चांगलं नाटक आहे तर ते त्यांचं आहेत दोन तर ते चांगली पर्सनॅलिटी आहे आर्टम आर्टमध्ये जर म्हटलं तर शशिकांत नावाचा एक माझा म्हणजे मला मी ओळखतो त्यांना तर ते चांगले आहेत त्यांचं पेंटिंग्स वगैरे इंटरनॅशल लेवलला त्यांच्या पेंटिंग्स तिथे त्यांचं एक्झिबिशन वगैरे होतं तर ते हो हो तर ते खूप चांगले फेमस आहेत तर त्यांच्याशी बोलू शकतेस तर त्या त्यांच्याबद्दल त्यांची चांगली माहिती मिळेल तुला इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये ते क इलिट डिजाईन नावाचं एक हां हां म्हणजे महाराष्ट्र ॲग्री ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीमध्ये एक आहे की हां त्यांनी ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीमध्ये शरद पवारांनी खूप ग्रोथ केली आहे तर त्यांची त्यांचं पण तुला मिळेल मी हां त्यांचे स्वतःचे जे प्रोडक्ट आहेत जे तो खूप फेमस आहेत ते ते स्वतः तिकडे इंडस्ट्रीमध्ये बरचसं त्यांनी प्रगती केलेली आहे तर त्यांच्याशी तू बोलू शकतेस चालेल चा ओके ओके ओके